नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे मुळातच आनंद व्यक्त करणे ही नृत्यामध्ये मुख्य बाब आहे अगदी आपण दिवसभर खूप काम केले आणि संध्याकाळी एकत्र येऊन कोणी नृत्य केलं कोणी गायन केलं तर अतिशय मनाला यातून आनंद मिळतो मनोरंजन होतो आणि याच्या सगळ्या गोष्टींमधूनच लोकनृत्याचा जन्म झालेला आहे नृत्यामधून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो आणि पुढेपुढे या नृत्याला काही नियम लागू झाले आणि ते नियम लागू झालं कधी शास्त्र होऊन जातं आणि त्याच्यामधून शासन चांगलं आहे आणि तंत्राची चौकट निर्माण झाली त्यालाच आपण काय म्हणतो नृत्यशैली नृत्य हा भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच जागतिक नृत्य दिन हा एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिल हा साजरा केला जातो फोटोग्राफी आहे वा गायन आहे वादन आहे अशा पद्धतीने नृत्य एक छंद पण आहे आणि एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून पण निवडता येतं मग जर आपण भारतीय नृत्यशैली जर म्हटली तर भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्यकलेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि भारतीय नृत्यशास्त्राचा जो काही जनक आहे आहे ग्रंथ भरतमुनीनी नाट्यशास्त्र जे लिहिले तर प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती परंपरा लोककला सामाजिक प्रभाव यांचं मिश्रण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शास्त्रीय नृत्यपरंपरेमधे वेगवेगळे विचार प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात अगदी पुरातन काळापासून देवदेवतांच्यापासून पुराणकथेपासून हजारो लाख वर्षांपासून स्त्री पुरुषांच्या भावभावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी लोकांच्या माध्यमातून हे नृत्य सुरू झालेलं आहे मग या नृत्यामध्ये भारतीय राज्यानुसार वेगवेगळे नृत्यप्रकार आहेत त्यामध्ये सामूहिकमध्ये गुजरातमधलं गरबा दांडिया असेल त्यानंतर घुमर नृत्य असेल महाराष्ट्रातली लेझिम असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रांतातली ओडीसी नृत्यं असतील कले असतील अशा अनेक वेगवेगळ्या नृत्य प्रकारातून लोकांना एकत्र आणून समुदायाची भावनाही वाढू शकते असं मला प्रामुख्याने प्रकर्षाने वाटतं कारण नृत्यातून आनंद हा मिळत असतो एक चांगली कला आपण सादर करतो आणि तो आनंद मिळाल्यानंतर तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याला लोकं पाहिजेत कारण आनंद म्हणजे सुख आणि दुःख ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी एकमेकांशी एकमेकांची देवाणघेवाण करण्यासाठी तिथं तिथे आपल्याला सजीव मनुष्यच पाहिजे जेणेकरून तिथे समुदायाची भावना ही वाढीस लागणार आहे असं मला प्रकर्षाने वाटतं एक समुदाय म्हणून सगळ्यांना एकत्र हे नृत्यच आणू शकते आजही कुठल्या शहरामध्ये गावामध्ये यात्रा असेल मोठा तमाशा असेल काही कार्यक्रम असेल तर नृत्य हे आवर्जून ठेवतात म्हणजे ठेवतातच आ आजकाल तर लग्नामध्येसुद्धा नृत्य ठेवतात लहान लहान मुलींचे जेणेकरून लोक आणखी एक सेंटर ज्या पण ते मध्यवर्ती बिंदू होत होतो नृत्य करणारी व्यक्ती आणि सगळेजण एकवटतात त्या नृत्य करणारी व्यक्तीकडे पाहून आणि त्या नृत्य जर खूप चांगल्या पद्धतीने साजरे केलं असेल तर सगळ्यांची एक भावना त्या ठिकाणी होत असती त्यामुळे नृत्य जे आहे ते लोकांना एकत्र आणून समुदायाची भावना वाढवू शकते असं मला वाटते